आमच्या इथे केळझरला गणपती देवस्थान आहे तिथे छान मंदिर आहे पाहण्यालायक गणपती देवस्थान इथे यात्रा पण भरतात दुरुन दुरून लोक येतात नागपूरवरून पुण्यावरून भंडऱ्यावरून आणि आमच्या इथे के विहार पण आहे बुद्धविहार म्हणून ते ही प्रसिद्ध आहे आणि तिथे पाहण्यालायक आहे तिथे पण प कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरत असते कवाल्या होत असते डॅन्स होत असते आणि आम्ही अजून इकडल्या तिकडल्यानं निसर्ग छान आहे पार्क आहे विहारावर जवळ पण नवीन पार्क बनलं स्कूल बनले आहे नवीन नवीन कॉलेज आहे गणपती देवस्थान बी हे छान आहे तिथे गजानन महाराजाचं मंदिर आहे लक्ष्मीचं मंदिर आहे भोले शंकरांचं आहे आणि साईबाबाचं पण आहे आणि तिथे स्वयंपाक त हो होत असतात आणि लोक दुरून दुरून येऊन स्वयंपाक करतात कोणी जेवणाची ऑर्डर देत असतात पुरणपोळीचं जेवण मिळत असतात